एक वेळेस म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं तर मग आम्ही सर्व लोकं त्या लग्नामध्ये जात होतो आणि माझी आई म्हणजे माझे पप्पा आम्ही सर्व लोकं जात होतो माझी आजी वगैरे सगळं माझ्या बहिणी तर आम्ही सगळ्यांसाठी कपडे घेतले होते म्हणजे कपडे व मिशोवरुन बोलवले कोणी कोणी दुकानात जाऊन स्वतः घेतले तर मी तर मिशोवरून बोलवलं होतं पण काय झालं मला वाटलं आता मिशोवर तर चांगलेच कपडे येतात मी तर एक मस्तपैकी साडी म्हणजे साडी बोलवली होती माझ्या लग्नात घालण्यासाठी माझ्यासाठी तर मग मी म्हटलं आता कशासाठी उघडून बघू डायरेक मी माझी बॅग वगैरे पॅक केली लग्नात जाण्यासाठी पूर्ण सामान पॅक केलं मी म्हटलं आता सर्व तर माझ्या म्हणजे ब्लाऊज वगैरे सगळं मापाचंच आलं अशीन ना मी सगळं दिलं होतं तिथं म्हणजे माप म्हणजे पूर्ण ऑड म्हणजे दिली होती ना एक्सलचं पाहिजे की डबल एक्सलचं पाहिजे सगळंच टाकलं होतं त्यामध्ये तर मग आलं मी बघितलंच नाही मला वाटलं सगळं बरोबर असेल आणि तर मग मी म्हणजे डायरेक म्हणजे लग्नामध्ये गेलो आणि हळदीचे वगैरे सगळे कार्यक्रम झाले आणि मग लग्नाचा आला दिवस तर लग्नाच्या दिवशी मी बघितले म्हणजे आता लग्नाची तयारी करत होती तर मी माझे माझे कपडे बघितले तर मी आता बोलले आता मी तयारी वगैरे करतो लग्नाची आणि साडी वगैरे घालते तर साडी घालायला बघितलं अन गेली आणि साडीचं पॅक वगैरे खोललं तर पूर्ण साडी खोलून बघते तर काय न साडी मधामधी मध्ये फाटलेली होती तर म्हणजे मला तेव्हा असं वाटत होतं रडू की काय करू आता म्हणजे मला असं वाटत होतं की म्हणजे तिथून लग्न सोडून डायरेक्ट घरीच यावं कारण की तुम्हाला म्हणजे आपल्याला कुठेही आपण कु म्हणजे चांगलं प्रयत्न करायला गेलो आणि तिथं काही वाईट काम घडलं तर आपल्याला माहिती आहे किती खराब वाटते किवन्य किती निगेटीव हे होती फील होती तर मला असं म्हणजे खूप रडू येत होतं तर पण मी रडली नाही आणि माझ्या आईने मला तिची साडी दिली मला घालायला पण ते ब्लाऊज मॅचिंग येत नव्हतं तर म कसं पण मी आता ॲडजस्ट केलं आणि माझं पण ती साडी फाटलेली निघाली होती तर मला खूप दु ख झालं होतं मला खूप निगेटिव म्हणजे फील होत होतं म्हणजे मला मला खूप रडायला येत होतं की माझी मी एवढ्या हौशीनं साडी बोलवली आणि ती फाटलेली निघाली मी खूप निराश झाली होती